माझा जन्मच मुळी महाराष्ट्रातला आहे आणि मातृभाषा माझी मराठी लहानपणापासून बालपणापासून जे आजूबाजूला जे संस्कार झाले ते मराठीतूनच झाले आमचं कुटुंब सगळंच मराठी बोलतं माझी आईवडील हे माझ्याशी मराठीतच बोलत होते त्यामुळे मला मराठी शिकायला खूप मिळाली आणि त्यात परत जे शिक्षण मी घेतलं ते शिक्षणसुद्धा मराठी भाषेतूनच घेतलं आज माझे जे मित्रमंडळी आहेत तेसुद्धा सर्व मराठी भाषिकच आहेत त्यामुळे मराठीचा हा मराठीची आवड ही जास्तच निर्माण होत गेली त्यात परत आपला महाराष्ट्रामध्ये बरेचसे दिग्गज लेखक मंडळी आहेत उदाहरणार्थ पु ल देशपांडे बरेचसे लेखक मंडळी आहेत त्यांचे मराठीतून पुस्तकं मी वाचलेली आहेत त्यामुळे माझं मराठी बऱ्याच अंशी सदृढ झालेलं आहे